राज्यामध्ये जर आपण आधी बघायला गेलं तर पुरुषप्रधान संस्कृती जास्त करून चालायची म्हणजे पुरुछ पुरुष जे बोलतील तेच तसंच होणार तेच खरं बायकांना तेव्हढं प्राधान्य दिलं जातं नव्हत आता हळूहळू ते बदललं आहे आता पुरुषांबरोबर महिलाही बरोबरीने काम करत आहे त्यांचाही प्रत्येक डिसिजनमध्ये सहभाग घेतला जातोय पण अजूनही ते तेवढं म्हणजे असं फूलफ्लेजने झालं आहे असं म्हणू शकत नाही कारण अजूनही काही समाज आहे तिथे पुरुषप्रधान संस्कृतीचं चालते आता समाजाबद्दल मी बोलणार णाही पण अजूनही भरपूर आहे जसे जिथे पुरुषांचं जास्त चालतं स्त्रियांच् ना कमी लेखलं जातं अजूनही काही ठिकाणी हुंडा घेतला जातो मुलीकडून लग्नाच्या आधी तर त्यानंतर बालविवाह पण थोड्याप्र प्रम थोड्याफार प्रमाणात होतच आहे शासन जरी त्याच्यासाठी किती य योजना आखल्या किंवा कितीतरी लोकांना पकडलं असलं तरीपण अजूनही लोकांची जी मानसिकता आहे काही लोकांची ती बदलत नाही आहे